हां मला ह्या रविवारसाठी ऑर्डर द्यायची आहे दहा माणसं आहेत एकूण तर अळूची भाजी मिळेल ना मला हां तर मग अळूची भाजी दहा प्लेट्स नंतर साध्या पोळ्या दहा आणि बटाट्याची भाजी पाच प्लेट्स हां नाही बटाटाची भाजी सगळे खातातच असं नाही आणि हो हो पुरणाच्या पोळ्या नको आहेत साध्याच पोळ्या कारण मला मोदक हवेत मोदक मिळतील ना हां आता चार पाच दिवस आहेत मध्ये तर मग तुम्ही ऑर्डर देऊन ठेवा आपल्या नेहमीचे जिथून मोदक तुम्ही आणता तिथूनच मिळतील ना कारण ते चांगले असतात हां तर मग वीस सांगा मोदक आणि आळूची वडी मिळेल का हां चालेल मग आळूची वडी मला अर्धा किलो अर्धा किलोत किती येतील हो हो पुरतील आणि मसाले भात सहा प्लेट्स हां आणि सोलकढी मिळेल का

चालेल कटाची आमटी पण चालेल हो कटाची आमटी तुम्ही वाटीवर देणार ना मला चालेल सहा वाट्या चालेल हो ठीक आहे हो चालेल किती वाजता घ्यायला पाठवू का तुम्ही घरी पाठवू शकाल अच्छा ठीक आहे मग मी कोणाला तरी घ्यायला पाठवते त्यांच्याजवळ चिठ्ठी देते आणि चालेल बारा वाजेपर्यंत पाठवते हो धन्यवाद